देशात असलेली उपलब्ध जी सेवा आहे जे वैद्यकीय सेव सेवा मानली जाते त्यात कसं आहे की गवर्नमेंट हॉस्पिटल जेवढे आहे तिथले उपचार जे आहेत ते व्यवस्थित नसतात जर एखादा पेशंटला कुठली बिमारी झाली तर आधी त्याला त्या लाइनमध्ये उभं राहवं लागते लाइनमध्ये उभं राहिल्यानंतर मग तो दवाखान्यात त्या डॉक्टरकडे जाईल तो डॉक्टर त्या डॉक्टरकडे असणारे पेशंट पण खूप असतात आता एका पेशंटला जेवढा वेळ दिला पाहिजे तो देण्यात येत नाही कारण एक पेशंट झाल्यानंतर लगेच दुसरा पेशंट येते तर या कारणानी भारतामध्ये असलेले जे गवर्नमेंट हॉस्पिटल आहे त्या गवर्नमेंट हॉस्पिटलची संख्या वाढली पाहिजे संख्या वाढल्याबरोबरच तिथं जे डॉक्टर आहेत ते सुसज्ज डॉक्टर असायला पाहिजे त्यांना भाषिक ज्ञान पण असायला पाहिजे कारण प्रत्येक डॉक्टरला व्यवस्थित भाषिक ज्ञान नसते बरेचसे डॉक्टर पेशंटसोबत व्यवस्थित बोलत नाही आणि जर पेशंटसोबत डॉक्टर व्यवस्थित बोलले नाही तर त्या पेशंटला असं वाटतं की मी खूप आजारी आहोत परंतु तोच डॉक्टर जर पेशंटसोबत व्यवस्थित बोलला तर अर्धा आजार त्या डॉक्टरच्या बोलण्यामुळं सुधारला जातो तर ही परिस्थिति भारतातली सुधारली पाहिजे जसं की भारतामध्ये जेव्हा कोरोना आला तर कोरोनाच्या काळात भरपूर असे पेशंट होते की ज्यांना कोरोनाची स्टेप जास्त नव्हती परंतु तरीही ते घाबरले होते त्यांना धास्ती बसली होती तर अशी धास्ती बसायला नको जेणेकरून डॉक्टर जर व्यवस्थित सांगतील तर पेशंट लवकर बरे होतील आणि जो कोरोनासारखा आजार आहे तो भारतात जर परत आला तर त्याच्यावर उपचार कसा करायचा आणि त्याच्यापासून बचाव कसा करायचा हे पेशंटला पण लक्षात येईल आणि त्याचा उपचार कसा करायचा हे डॉक्टरना पण लक्षात येईल ह्या कारणानी अशा आजारावर जर आपल्याला काहीतरी त्याच्यावर निष्कर्ष काढायचा असेल तर यासाठी डॉक्टरनी पण सतर्क राह्यलं पाहिजे आणि पेशंटनी पण सतर्क राह्यलं पाहिजे